हॅलो बोला सर हां नमस्कार सर बोला मी विदर्भ सुपर मार्केटमधून बोलत आहे सर आपली काय सेवा करू सर मी बरं बरं

ओके सर सर तुम्ही या माझ्याकडे म्हणजे सुपर मार्केटमध्ये आमच्या सुपर मार्केटमध्ये सर्व गोष्टी आणि सर्वच धान्य वगैरे सर्व प्रकारचं

हां कोणते सर हां काली मूरछे ऐंशी रुपये किलो आहेत सर हो सर ती पण शंभर रुपये किलो आहे सर हो बरं ती दोन किलोची बॅग पाच किलोची बाय बॅग आणि पंचवीस किलोची बॅग असते आणि पाच किलोची बॅग ती पाचशे रुपयाला आहे सर हो सर हरभऱ्याची डाळ पण आहे सर आणि शंभर रुपये किलो आहे सर ओके नाचणीचं पीठ पण आहे सर सर आमच्याकडे आहे ना सर नाचणी पण दीडशे रुपये किलो आहे सर आणि अजून मिलेटचे प्रकार सुद्धा आहेत सर आमच्याकडे नाचणी आहे बाजरी आहे रागी आहे हे सर्व प्रकार आहे सर आणि वरीचे तांदूळ पण आहेत सर आपल्याकडे शेंगदाण्याचं तेल आहे नाही रिफाईन नाही सर पूर्ण तेल घाणीतून काढलेलं आहे सर प्रोडक्ट आपल्याकडे ओरिजीनल प्रोडक्ट आहे सर ते एकशेऐंशी रुपये किलो आहे सर शेंगदाण्याचं हो करडीचं तेल पण आहे सर तेही दोनशे रुपये किलो आहे सर आपल्याकडे हो सर सर्वच सुपरमार्केट म्हटलं की त्यामध्ये सर्वच प्रकार आहेत सर हो सर सर्वच आहेत परंतु त्याचं डिपार्टमेंट वेगळं आहे सर तर त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही गेले की ते सर्व तुम्हाला सांगतात सर त्या डिपार्टमेंटचा नंबर नऊ नंबर आहे सर तुम्ही त्यामध्ये ओके सर वेलकम सर